अकोला जिल्ह्यात मुख्य उद्योग आहेत आणि चालक जे आहेत ते मुख्य उद्योग आहेत दाल मिल आणि ऑइल मिल सोबतच आता काही इतर मॅन्युफॅक्चरिंग होत आहे आणि कारखाने देखील आहेत तशाच काही प्रायव्हेट फर्म पण आहेत तसंच प्लॅस्टिकदेखील तयार केले जाते सोबत ऑइल मिल आणि दाल मिलच्या याच्यात सोयाबीन उद्योग हा एक खूप मोठा उद्योग केला जातो तसंच कापूस उद्योगदेखील चांगला चालत आहे आणि आर्थिक चालक जे आहेत जे आणि मॅन्युफॅक्चरिंग करणारे ल आहेत लोक आहेत जसं दयाल एन एनर्जी पण आहे तसेच नर्मदा सीड्सवाले पण आहेत तसेच इतर खूप काबरा वगैरे इतर आहेत अशा प्रकारे आर्थिक चालक थूकन आहेत